आमच्या मूळच्या गावचा कला प्रकार म्हटलं तर आमच्या गावाकडे तमाशा हा एक प्रकार आहे तमाशामदे एक लावणी ही सादर केली जाते आणि ह्या लावणीमध्ये नुसतेच गाणी नाही तर त्याच्यामध्ये ते लावणीतून प्रश्न उत्तरही घेतात आणि त्याच्यामुळे एक तुमचं मनोरंजनासोबत आपण म्हणतो नं की तुम्हाला प्रबोधन पण होतं आणि लोकांना एक वेगळं नॉलेज पण त्याच्यातून मिळतं आणि तमाशा म्हटल्या की लोकांशी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण थोडा वेगळा असतो त्यामुळे मला असं वाटतं की त्या कलाकारांना तेवढी संधी मिळत नाही आणि आता चित्रपट सिनेमे वेबसिरीज आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तमाशाकडे थोडं समाजाचं दुर्लक्ष झालं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे त्या लोकांची अनेक दुःखं आहेत त्यामुळे त्यांना समोर उभं राहण्यासाठी आणि ते तमाशा पुन्हा ते फड पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या समाजाने मदत केली पाहिजे असं मला वाटतं आणि तेही कलाकार आहेत त्यांना कला सादर करण्यासाठीचा जो मंच असतो तो आपण उभा करून दिला पाहिजे किंवा आपण त्या कलाप्रकाराकडे अशा पद्धतीने आपण त्यांना रिस्पॉन्स दिला पाहिजे की त्यांना त्याच्यातून आनंद मिळेल आणि त्याच्यातून त्यांना नवीन उभारी मिळेल आणि तो कलाप्रकार वेगळ्या पद्धतीने समृद्ध होईल आणि त्याच्यामुळे इतर कला प्रकारांपेक्षा मला ह्या तमाशाविषयी जर आत्मियता वाटते कारण की त्यांची दुःखं ही थोडी आपण म्हणतो ना दुर्लक्षत आहे त्याच्यामुळे ह्या कला प्रकाराविषयी थोडं लक्ष दिलं पाहिजे सरकारकडूनही आणि आपल्या प्रेक्षकांकडूनही असं मला वाटतं